अलीकडेच घडलेल्या आतिक अहमद याच्या हत्येविषयी मला खूप कुतूहल आहे त्याची हत्या ही त्या हत्येकरींनी मीडियाच्या म्हणजे प्रसिद्धी माध्यमांच्या विषयामध्ये येऊन पूर्ण प्रसिद्धी माध्यमांसमोर लाइव्ह कॅमेरांसमोर ही त्याची हत्या केली आणि यावरून मला इतकंच समजलं की कोणीही कितीही मोठ्ठा रंगबाज म्हणजे गुंड गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असेल तर त्याला त्याच्या कर्माची फळे हे भेटतातच म्हणजे तुम्ही जे पेराल तेच उगवेल यावरून हे या घटनेवरून आपल्याला माहीत पडते त्यामुळे ही अलीकडची जी बातमी आहे हा झालेला घटनाक्रम आहे तो मला खूप विचित्रही वाटला खूप चांगलाही वाटला अन् त्याविषयी मला क्यूर्योसिटी किंवा कुतूहलही खूप खूप आहे म्हणजे एक्झॅक्ट त्याची हत्या करणारे कोण याबाबतत अजूनही खुलासा झालेला नाही आणि ते जाणून घेण्याची माझी खूप इच्छा आहे कोणी म्हणतात की त्यामागे मुख्यमंत्री यू पीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हात आहे कोणी म्हणतात सपा आणि इतर पार्टी ज्या त्याच्यासोबत काम करायच्या त्यांना त्यांचे बिंग फुटेल ही भीती असल्यामुळे त्यांनीच ती हत्या घडवून आणली अशी भीती आहे तर कोणी म्हणतं की पाकिस्तानी खुफिया एजन्सी आय एस आय याची त्याच्याशी संबंध होते तर आय एस आयबद्दल काही हा माहिती सांगेल किंवा जे दारू शस्त्रगोळे ते त्यांना पुरवायचे त्याबद्दल माहिती लीक होईल किंवा माहिती भारतीय पोलीसांना आणि सरकारना माहीत पडेल त्यामुळे आय एस आय न आय एस आय या संघटनेने त्याची हत्या करून आणली इ इतक्या सगळ्या अशा रूमर्स आणि अफवा आहेत तर एक्झॅक्ट ही हत्या कशामुळे आणि कोणी व कोणत्या कारणाने केली हे जाणून घेण्यासाठी मी खूप इच्छुक आहे